लहान मुले त्यांच्या मनोरंजनाकरता त्यांच्या मोकळ्या वेळेत ते ते क्रिकेट खेळतात अजून काही मग वेगळे वेगळे खेळ खेळतात ते असा ग्राउंड फेयरला जातात आणि घरात पण खेळतात ते